एक अकरा एकोणीसशे सत्त्याण्णव एकवीस तीन एकोणीसशे सत्त्याण्णव दोन चार दोन हजार पाच सहा सात दोन हजार बावीस पाच अकरा दोन हजार तेवीस